नमस्कार मी तेजश्री भौतिक पुस्तके की इलेक्ट्रॉनिक आवृत्ती या दोन्हींपैकी मी पर्सनली भौतिक पुस्तकं वाचण्यास प्राधान्य देते याचं कारण असं भौतिक पुस्तकं वाचण्यात जी मजा आहे ती इलेक्ट्रॉनिक आवृत्ती वाचण्यात नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण भौतिक पुस्तकं वाचतो तेव्हा आपल्याला जी महत्त्वाच्या गोष्टी वाटतात त्या आपण हायलाईट करू शकतो आणि जिथे आपण थांबतो तिथे आपण ते पान दुमडून ठेवू शकतो त्यामुळे भौतिक पुस्तकं वाचण्यात बराच आनंद मिळतो भौतिक पुस्तकं वाचताना डोळ्यांना त्रास होत नाही किंवा मेंटली डिस्टर्ब होत नाही आपण आपला पूर्णपणे फोकस त्या पुस्तकांमध्ये असतो या उलट इलेक्ट्रॉनिक्स आवृत्तीबद्दल बोलायचं झालं तर मी स्वतः इलेक्ट्रॉनिक आवृत्त्यासुद्धा वाचते मला आवडतं पण कधी तर जेव्हा मी ट्रॅव्हलिंगमध्ये असते किंवा इमर्जन्सीमध्ये जेव्हा माझ्याकडे भौतिक पुस्तक अवेलिएबल नसतं त्यावेळी मात्र मी इलेक्ट्रॉनिक्स आवृत्ती नक्की वाचते पण इलेक्ट्रॉनिक आवृत्ती वाचताना अडथळे काय येतात ते मी आता सांगते एकतर म्हणजे ज्यावर आपण इलेक्ट्रॉनिक्स आवृत्ती वाचतो ते जे गॅजेट आहे जर का मी ते मोबाईलवर वापरत असेन तर काही वेळा चार्जिंगचा इश्यू येतो काही वेळा डोळ्यांना त्रास होतो कंटिन्यूअसली बघून किंवा स्क्रोल करत जातो जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी वाचू बसून वाचत असू तर आपल्या मानेला त्रास होतो म्हणजे कंटिन्युटी राहात नाही कुठेतरी आपल्याला पॉज घ्यावा लागतो कुठेतरी आपल्याला थांबावं लागतं पण भौतिक पुस्तकांमध्ये तसं होत नाही आपण कंटिन्युअसली आपल्याला जितकं मन सांगत आहे तितकं आपण ते वाचू शकतो आणि नक्कीच याला पर्याय म्हणून मी कधी कधी ऑडिओबुक सुद्धा ऐकते मला खूप आवडतं ऑडिओबुक तर इखीगाई किंवा द पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड किंवा विवेकानंदांचं एखादं चरित्र असेल तर या संदर्भातले जे ऑडिओबुक आहे ते मी खूप वेळा ऐकलेले आहेत आणि मला पर्सनली खूप ऑडिओबुक आवडायला ऐकायला नक्कीच आवडतं कारण ऑडिओबुकमध्ये आपल्याला वेळेचं बंधन नसतं आपण ते कधीही ऐकू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे त्यात संदर्भ सांगितलेला असतो त्यामुळे एखादं पुस्तक वाचायला जर तुम्हाला पंधरा दिवस लागत असतील तर तेच आपण ऑडिओबुक एक स पाच सहा दिवसातसुद्धा सं पूर्ण करू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे कंटिन्युअसली आपल्याला एखादा जागी बसून राहा राहायला लागत नाही ऑडिओबुकमुळे तुम्ही चालता फिरता तुमची स्वतःची वेगळी काही कामं करताना सुद्धा तुम आपण हे ऑडिओबुक ऐकू शकतो आणि म्हणूनच ऑडिओबुक ऐकायला मला नक्कीच आवडतं धन्यवाद